नमस्कार मॅडम

आम्ही सामाजिक सेवेबद्दल आलेले आहोत सामाजिक कार्यकर्ता म्हणून हो मॅडम याच्या आधी आम्ही समाज समाजामध्ये समाज कार्यकर्ता म्हणून एक दिशा दा दागडलेली आहे हो मॅडम पूर्ण मुलं मुली होतो आम्ही समाज कार्यकर्ता म्हणून परंतु वेगवेगळ्या समाजामध्ये होते हो मॅडम मला समाज काळजीचं काम करण्यास खूप इच्छा आहे आणि मी आवडीने काम करेल अशी मी समोर प्रयत्न करील त्यांच्या आरोग्याबद्दल आरोग्याबद्दल तसेच त्यांच्या जीवना जीवनातील जे समस्या आहेत कौटुंबिक आहेत शारीरिक आहेत सर्वांबद्दल मार्गदर्शन करण्यास आहे योग्य कधीपर्यंत मॅडम कॉल कॉल येईल की संदेशद्वारा माहिती होईल समुपदेशक मधूनच निवड होईल का ठीक आहे ना मॅडम धन्यवाद